हालो सर नमस्ते मनोज किरतकार बोलतो सर बरं चिखलगाववरून

बारावीमध्ये मला बारावीत पंच्याऐंशी टक्के आहेत काय करायचं काय नाही ते ठरवायचं हो हो मोटर मेकॅनिकल पण त्याच्यात इंटरेस्ट नाही ना आपल्याला

मोटर मेकॅनिकल म्हणजे तुम्ही कोणता ते कोर्स म्हणून राहिले इलेकट्रोनिक्स मोटर मेकॅनिकल की डिजल मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल ओके सर ठीक आहे सर हा

हो बरोबर आहे हो सर ठीक आहे सर हो ठीक आहे सर मी येतो न सर तू ठीक आहे सर सोमवारी येतो ना ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे सर